यवतमाळ जिल्ह्यातील हवामान म्हणजे तसं बघितलं गेलं तर भरपूर उष्ण सगळ्यात जास्त उष्णता इथे असते म्हणजे चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री उन्हाळ्यामध्ये असते पूर वगैरे पण येतो आणि आता तसं बघायला गेलं तर ऋतू असे कोणत्या महिन्यात कोणता ऋतू असतो ते म्हणणं जरा मुश्किल आहे कारण मार्च एप्रिलमध्ये पण पाऊस पडतो किंवा उन्हाळ्यामध्ये थंडी पण वाजून येते वादळ वारे नेहमीच होत असतात तर हवामानामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे आधी तरी आपण म्हणायचो की जूनपासून पावसाळा चालू होतो सप्टेंबरपर्यंत त्याच्या नंतर हिवाळा चालू होतो ऑक्टोबरपासून त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये उन्हाळा असतो पण असे ऋतू असे राहिलेलेच नाही आहेत वर्षभर आपण उन्हाळा म्हणू शकतो किंवा वर्षभर पावसाळा बोलू शकतो वर्षभर हिवाळा बोलू शकतो तर असं काही ऋतू नाही भरपूर परिणाम झालेला आहे आणि ह्याचं कारण म्हणजे मला वाटतं की आपलं जे प्रदूषण होतं आहे आणि जे प्लॅस्टिकचा वगैरे वापर होतो आहे एनवायरनमेंट म्हणजे जो काही बदल होतो आहे त्याच्यामुळे हे सर्व परिणाम दिसून येत आहेत